हा हॅलो हा नमस्कार

हा बिल्कुल वेंकटेश बुक स्टॉर आहे

बिल्कुल बिल्कुल सेमीमध्ये आहे का इंग्लिश मीडियम कसं आहे सर मुलगा ओके आणि कुठला पॅटर्न आहे सी बी एस सी का स्टेट काय असतं ते ओके सर आ हो हो हो बिल्कुल बिल्कुल हो हो हो आपल्या आपल्याकडे सर सगळ्या बुक्स ॲवेलेबल आहेत आणि पूर्ण तुम्हाला आम्ही तिचं माहिती देऊया की किती वह्या किती लागतात आणि पुस्तकं तर सगळ्या विषयांचे तुम्हाला द्यावेच लागतील आनि सोबत तुम्हाला काय काय घ्यावं लागेल बुवा पेन वगैरे तुम्हाला पण लागतीलच तर त्या हो हो हो बिल्कुल बिल्कुल कन्सेशन देऊ तुम्हाला ग घरपोच डिलिवरी देऊ आपल्याकडे सुविधा आहे सर फ्री फ्री डिलिवरीपण ती आहे आपल्याकडे सुविधा तेपण आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू सर आणि आपल्याकडे दहा टक्के डिस्काउंट सध्या आहे सर दहा टक्के डिस्काउंट देतात आपण सध्या हो सर आणि डायरेक्ट एम आर पीवर डिस्काउंट आहे त्यामुळे त्याची तुम्ही काही हे करू नका सर काळजी करू नका

बिल्कुल बिल्कुल तुम्ही काय करा सर मला तुम्ही तुमचा मेल आय डी टेक्स्ट करा किंवा तुमचा हा नंबरला व्हॉट्सअप आहे सर ठीक आहे सर मग मी काय करतो तुम्हाला हे व वॉट्सअपला टाकतो यादी आणि मग मी तुम्हाला कळवतो सर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे सर व्हॉट्सपला टाकतो सर यादी बिल्कुल बिल्कुल पाठवतो सर ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही सर मी तुम्हाला वॉट्सअप करतो सर ठीक ओके ओके थँक्य सर थँक्यू